हॅलो मला जरा काही माहिती हवी होती तर खाद्यपदार्थां माझ्या घरी एक मोठा कार्यक्रम आहे तर खाद्यपदार्थावर काही सवलत चालू आहे तर आम्हाला त्यावर काही ऑफर मिळेल का हो आणि खाद्यपदार्थांमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत ते सांगा आम्ही सगळेच फोन करून विचारत आहे की बुवा खाद्यपदार्थावर कोणकोणती ऑफर्स आहेत हो आणि तुमच्याकडे काही जे जे जे जास्त चालतात किंवा असे लग्नांवगैरे मध्ये किंवा असे कार्यक्रमांमध्ये जे पदार्थ सर्व्ह केले जातात असे पदार्थ तुमच्याकडे आहेत का आहे ना हं तर काही ऑफर्सही चालू आहे मी असं ऐकलं आहे तर आम्हाला त्या पदार्थावर ह ऑफर हवी होती हो तर देसाल ना हो ठीक आहे तर आमच्या इथे कार्यक्रम उद्याच आहे आणि उद्या शंभरएक लोकांचा कार्यक्रम आहे तर वेळ आहे समजा सात वाजताची आहे तर दहा वाजेपर्यंत तर तेवढ्या वेळेत आम्हाला तिथे म्हणजे सात वाजेपर्यंत आम्हाला तिथे जेवण हवं आहे हो तर मिळेल ना मला हो ठीक आहे आणि काही ऑफर्स सुरू आहेत त्यादेखील ऑफर्स लावसाल ना त्यावर हा ठीक आहे थँक्यू